बोला न ताई हां हां हो तर किती लाखापर्यंत पाहिजे हो का ठीक आहे ना देऊन देईन तुम्ही मला येऊन भेटा तुम्हाला कशासाठी पाहिजेन काय पाहिजे मला असं डाक्युमेंट्स आणून द्या तुम्ही दाहा दहा पर्सेंट लागेल न कारण की कसं आता गटाचं कसं व्याज जास्त राहाते ना करू शकणार नाही न ताई कमी होत नाही आमच्या हातात नाही राहात ना ते वरतूनच नियम तसे राहतात ना तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही मला येऊन भेटा म्हणजे मग आपण बोलू आणि तुम्हाला त्याच्यावर डाक्युमेंट्स काय लागते काय नाही हे तुम्हाला मी सांगते हो तर तुम्ही आम्हाला येऊन भेटा म्हणजे मग तुम्हाला सांगेन आणि कसं महिन्याला तुम्हाला त्याचं परतफेड करावं लागेल ना कसं हजार रुपये तरी करावं लागेल आणि त्याचं व्याज आधार कार्डची झरॉस पॅन कार्ड आणि फोटोग्रेफस घेऊन या करावं लागते त्याला दहाएक वर्ष लागू शकते कसं हजार रुपयेच करत आहे ना आपण तर दहाएक वर्ष लागेलच नाही नाही नाही तेवढं ते रुलंच आहे नाही नाही ठीक आहे ठीक आहे